हां हॅलो नमस्कार हां बऱ्याच दिवसापासून आलातच नाही म्हटलं आता येतील येतंच नाही दरवेळेस तुमचा महिन्यातून आठवड्यातून चक्कर राहतो काही ना काही यावेळेस सहा महिने होऊन गेले तरी

हां हो हो हो

हो का मग म्हटलं तुम्ही दुसरा टेलर शोधला की काय म्हणून म्हटलं जाऊ दे आता मी करणारच होते फोन एक दोन दिवसात पण तुमचा आता फोन नाही काय नाही माझ्याकडचे

हो ब्लाउज आवडत नाही शिवलेले त्यांचं फिनिशिंग वगैरे आणि त्यात शिलाई कमी माझी अजून जास्त पण नाही आपण नेहमीच पाच सहा वर्षापूर्वीचं जुनं गिऱ्हाईक आहे त्यामुळे हो हो पण कधी कधी पाहिजे कधी पण बापरे आता तर माझ्याकडे एवढी गर्दी आहे तर मला दोन कारागीर बसवून परत मी स्वतः बसते सकाळी सात वाजता हो पण मग मला थोडा ही वेळ नाही माहिती आहे आता लग्नाचं चे ब्ला ब्लॉउज आलेत जवळजवळ पंधरा ते वीस पोरींचे माझ्याकडे ब्लॉउज नवरी नवरीचे फॅमिलीचे ब्लॉउज आहेत ते पण असे साधे सिम्पल नाही सगळ्यांचे फॅशनेबल डिझाइनर अस्तरवाले ब्लॉउज आहेत जेवणाला सुद्धा दहा ते पंधरा मिनटं मी कशीतरी बसते रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही आधी यायला हो पण मग आता तुम्ही आधी यायला पाहिजे होतं तर मला कारागीर शोधणं परत त्याला बसवणं हे दोन कारागीर पण सुद्धा थोडा ही त्यांचा हात रिकामा नाही अल्ट्रेशन परत शिलाई ब्लॉउज सगळंच चालू आहे त्यांच्याकडे काकी सरळ सरळ सांगायचं म्हटलं तर तुम्हाला थोडे जास्त पैसे द्यावे लागतील कारण मला दुसरा कारागीर बसवावं लागंल नाही तर करणं शक्य नाही कारण माझ्याकडे आधी ऑर्डर केल्या आल्यात त्याच मी करू शकते आहे दुसरा कारागीर आता त्याची थोडं जास्त रेट आहे या तुम्ही मी तुम्हाला ब्लॉउज मी त्याला सांगते फिनिशिंगमध्ये करून डिजाईनची चांगले चांगले नवीन गळे घे हो आता ब्लॉउज पीस शिलाईतून तुम्ही जिथे अडीचशे देत होता तिथे आता तुम्हाला कमीत कमी साडे तीनशे तरी द्यावे लागतील कारण तो कारा हो कारण आता रेट पण वाढलेत आणि मग मला पण परवडायला पाहिजे ना अल्ट्रेशनचे पण हां शंभर ते दीडशे रुपये लागतील कारण तुमचं मला माहिती आहे ते आता ते डिजाइनवर बघावं लागेल तुम्हाला कसं जास्त प्लेटांचं शिवायचं आहे त्याला काय हो तर मग ते जवळजवळ हजारापासून स्टार्ट होतं त्याला पॅच वगैरे पण लावावं लागतात ना काही प्लेन नाही प्लेटवर हजारापासून स्टार्ट आहे मग त्याचं सगळं व व्यवस्थित माप वगैरे घ्यावं लागतं ना घेरचं कमरेचं हो आणि तुम्ही उं उंचीला जास्त आहे तर मग तुम्हाला थोडा कपडा पण जास्तच लागेल त्याच्यामुळे कपडा कुर्ता पायजमाच आता मी सा जवळ साडे तीनशे रुपये घेत होते आता तुम्हाला साडे चारशेपर्यंत द्यावे लागतील शिलाई मी साडे चारशे सांगते बघू आता ते आल्यानंतर काय होतं हो करून देईल फक्त रेट नेहमीचा नाही राहणार तो वाढवून दे भेटेल तुम्हाला असं म्हणते आहे मी बघा तुम्हाला जर हां तुम्हाला जर हे असेल तर बघा मग कसं आपलं जुनं गिऱ्हाईक आहे मला आधी बोलल्या नाही मला फसवलं हे आपल्याला चांगलं वाटतं नाही तुम्हाला आधीच सांगते घेऊन या पण आधीच्या रेटपेक्षा तुम्हाला शंभर दीडशे रुपये मधे वाढ म वाढतील वाढ आहे रेटमध्ये घेऊन या वाटल्यास हो चालेल मग उद्या आम्ही स सुट्टी दिली शुक्रवार असल्यामुळे लाईट नाही राहत आणि कामं पण होत नव्हतं त्याच्यामुळे तुम्ही या शनिवारी या वाटल्यास या आपलं सकाळी सात वाजेपासून दुकानं चालूच करावं लागतं मला कारण आता कस्टमर एवढे आहेत आणि गिऱ्हाईकाचा लोड पण भरपूर पडतो आहे सीजन आहे तर या सात साडे सात आठ तरी चालेल नाही नाही मी हां मी राहणार कारागीर नंतर येतील वगैरे घेऊन होय हो हो भेटेल फक्त तुम्ही लक्षात ठेवा की आपल्याला रेट वाढलेले आहेत तर त्या हिशोबाने आणि जे मी म्हणते जे लागणार असतील तेच शिवून घ्या बाकी नंतर शिवा सगळंच थोडी तुम्ही हे करणार आहे

हो हो ना हो करू हो हो चालेल